आम्ही ज्यावेेळेस लदाख बाईक ट्रिपवरती होतो त्या ठिकाणी आम्ही प्रवास करत असताना एक ठिकाण होतं खारदुंगला पास जे आहे ते त्या काळच जगातील सर्वात उंचीवरचं प्रवास करण्याचा रस्ता होता तो त एक पास होता जो हाय सगळ्यात हायस्ट लेवलचा होता त्या ठिकाणी आमी गेल्यानंतर तिथं आम्ही जायच्या अगोदर काही माहिती घेतली होती तिथं काय काळजी घ्यावी काय कारण खूप हाईटवरती असल्यामुळे तिथं ऑक्सिजनं प्रमाण कमी होतं तर आम्ही तिथं एक दहा पंधरा मिनटं थांबल्यानंतर आम्हाला त्या प्रकारचे ते जाणीव होत गेली की ऑक्सिजन कमी झाल्यामुळे आमचं डोकं दुखत होतं त्या ठिकाणी श्वास घ्याला त्रास होत होता त्यामुळे आम्ही तिथे जास्त काळ थांबलो नाहीत दोन चार पिक्चर्स काढून आम्ही थोडं चहा करून चहा पाणी करून लगेच त्या ठिकाणी लगेच बाहेर निघालो